हॅलो हां मी वैष्णवी बोलते वडाळ्यावरून ते मी ओय कॅब बुक केली होती ओलावरून लोणावळ्यासाठी तर मी ह्यासाठी कॉल केला आहे की मला माझ्या ड्रायवरचं खूप कौतुक करायचं आहे त्याने मला व्यवस्थित म पणे माझ्या ड्रॉप लोकेशनवर सोडले व मध्ये मला एमर्जन्सीसाठी गाडीदेखील थांबवली व मला मध्ये भूक लागली होती म्हणून आम्ही दोघंही नाष्टा करायला थांबलो तो काही एका शब्दाने काही बोलला नाही नाही वगैरे नखरे नाही केले नाही तर काही ड्रायवर असे असतात रागिष्ट असतात पण हा तसा अजिबात नव्हता ह्याने मला माझ्या ड्रॉप लोकेशनवर व्यवस्थित सोडलं व मला अजिबात काहीच प्रॉब्लम झाला नाही खूप नीट होता तो त्याचा स्वभाव खरंच खूप चांगला होता नाही तर काही ड्रायवर खूप रागिष्ट असतात ऐकत नाहीत कस्टंबरचं पण हा अस तसा अजिबात नव्हता हा खूप चांगला होता आणि सगळं ऐकत होता आणि मध्ये टोल लागला होता तर टोलचे पैसेही त्याने मला भरून देत नव्हता मी देत होते तरीही मला नको बोलला खूप चांगला होता त्याने गाडी खूप स्मूदली चालवली अजिबात काहीच प्रॉब्लम झाला नाही व्यवस्थितपणे त्याने मला माझ्या ड्रॉप लोकेशनवर सोडलं पेमेंटही मस्त क्लियर झाला मी त्याला टीपदेखील दिली आणि म्हणून मी यासाठी कॉल केलेला की त्याला गुड रिव्यूज द्या खूप चांगला आहे तो आणि मी त्याचे खूप मनापासून आभार मानते धन्यवाद